नमस्ते हां ज्या आत्ता ऑनलाइन गेम आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या गेममध्ये खूप फसवणूक लोकांची होत असते काही लोकांना त्या गेममधून पैसेदेखील मिळतात पण काही लोकं त्या गेममध्ये खूप फसतात हां मी ऑनलाइन गेम खेळत नाही पण माझा मित्र जो खेळतो ना हां त्याच्याबद्दल जरा सांगतो मी त्याचा म्हणजे त्याच्यापाशी मला बसून अनुभव आला आहे मला तो सांगतो हां तो जेव्हा त्या गेममध्ये काय रम्मी असेल किंवा अवतार असेल हां तो जो लावतो ना पैसे तो पैसे लावल्यानंतर ते लोकं गेममधून बोनस देतात पण तो बोनस त्या गेममध्येच राहतो आणि आपल्याला तो बोनस भेटलेला असतो तो आपल्याला त्या गेमसाठी चटक लावतो किंवा त्या गेममध्ये जर आपण लावले पैसे आणि थोडेफार पैसे मिळाले मग आपल्याला त्याची आवड निर्माण होते आणि पुन्हा आपण सारखे ते गेममध्ये पैसे असे लावावेसे वाटतात त्यामुळे त्याची आपल्याला चटक लागू शकते हां आणि त्या गेम अशा असतात दिले तर पैसे पण देतात किंवा लई बेकार त्या गेम खेळणं इतकं सोप्पं नाही जेव्हा पैसे येतात तेव्हा आपल्याला खुशी होते पण जेव्हा ते पैसे जातात आपल्या नकळत पैसे जातात तेव्हा कोणालाच आपण काही सांगू शकत नाही त्यामुळे ज्या ह्या ऑनलाइन वेगवेगळ्या खूप खूप वेगवेगळ्या गेम आल्या आहेत आत्ता रम्मी असेल अवतार असेल रम्मीतले वीसेक प्रकार तर नुसत्या रम्मीतलेच आलेले आहेत ऑनलाइन लूडो असेल हे नुसते लोक म्हणतात देतो तुम्हाला पैसे पण फसगत होऊ शकते त्यामुळे ह्या गेम खेळण्याच्या अगोदर विचार करून ह्या गेम खेळल्या पाहिजेत किंवा ह्या गेम खेळल्या नाहीत तरी काय प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकत नाही ज्याला चटक लागली त्याचे आयुष्य परत खूप बरबाद होऊ शकते त्यामुळे जेवढ्या ह्या गेम न खेळता येतील तेवढ्या आपण टाळले पाहिजे एवढेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद